हॅलो सर गुड मॉर्निंग तुम्ही राजेश सर ना ॲक्च्युली मला पासपोर्ट अर्जाविषयी तुमच्याशी बोलायचं होतं माझ्या कॉलेजनी तुमचा रेफरन्स दिला ॲक्च्युली दोनच मिंटं मी फक्त घेते काण की मला जाणून घ्यायचं होतं की काय काय नक्की लागतं पासपोर्ट अर्जासाठी काय कंपल्सरी आहेत डॉक्युमेंट्स ते सगळं तुम्ही मला फक्त एकदा मेसेज करा मी तुम्हा ला माझा नंबर देते हां हां प्लीज सर ॲक्च्युली अर्जन्सी आहे काण की माझा आता एखाद वीकमध्ये रिझल्ट लागेल आणि त्यामुळे मला अप्लाय करायचा आहे लगेचच हां बरोबर नाही नाही असं काही नाही पण ॲटलिस्ट माझे दोन वीकमध्ये अर्जासाठी काम पुढे जावं ही मी अपेक्षा ठेवते हां बरोबर बरोबर बरोबर आता माझंही डिप्लोमा कंप्लिट होईल त्यामुळे हां आता माझं फोर्थ इयर चालू आहे आता माझं कम्प्लीट होईल आणि मी लगेच आता अप्लाय करते कारण की मला पुढे यू एसला जायचं आहे करिअरसाठी माझ्या त्यासाठी मला अप्लाय करायचं आहे लगेचच ठीक आहे ठीक आहे सर हां मी माझा नंबर बाहेर देते चालेल सर मी इथे येईल परत उद्या किंवा परवामध्ये चालेल सर तुम्ही मला एकदा फक्त मेसेज करा तुमच्याकडे काही पी डी एफ डॉक्युमेंट काहीही असेल माझ्यासाठी तुम्ही ते मेल करा मला किंवा ॲटलिस्ट टेक्स्ट मेशेज जरी पाठवला तरी बस होईल ठीक आहे ठीक आहे सर हां हां चालेल सर थँक्यू